आमच्या संस्कृतीमध्ये विवाह प्रथा अशी काय फार वेगळी नाही आहे पण विवाह सोहळा जो आहे जो दोनतीन दिवस साजरा केला जातो त्यामध्ये पहिल्या दिवशी टिळा लावणे किंवा साखरपुडा ही एक प्रथा असते साखरपुडा झाल्यानंतर हळद हळद लावणे ही एक प्रथा असते जी पूर्ण दिवसभर साजरी केली जाते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न असतो हळद उतरवल्यानंतर आमच्या प्रथेमध्ये लग्न लावलं जातं तो एक दिवस सोहळा चालतो ती एक प्रथा आहे आणि लग्न झाल्यानंतर गोंधळ आणि सत्यनारायणाची पूजा जी पुढचं वैवाहिक जीवन चागलं जावं यासाठी पूजा आणि गोंधळ या दोन पद्धती केल असतात त्यामध्ये पूजेच्या दिवशी गोडधोडचं जेवण केलं जातो आणि पूजा झाल्यानंतर नेक्स्ट डेला गोंधळ असतो त्यामध्ये देवांना मान दिला जातो म्हणजे देवांचे प्रकार आहेत गोडेदेव आणि खारेदेव जे आगरी कोळी समाजातली प्रथा आहे त्याच्यामध्ये देवांना मान द्यायला जातो किंवा देवांना तिखट जेवण म्हणून नॉनवेज म्हणजे चिकण मटण असं जेवण केलं जातं तर ही एक प्रथा आहे असं प्रत्येक समाजानुसार ही प्रथा बदलत जाते जिथे प्रथा एकच पण पद्धती वेगळ्यावेगळ्या आहेत तर अशा गोष्टींचा तिथे प्रथा आहे तर प्रत्येक समाजानुसार बदलूया बदलणारी ही लग्नाची पद्धत आहे त्याच्यामुळे प्रथा चारपाच असतात पण पद्धत वेगळीवेगळी असते